हॅलो मी ओला कॅब बुक केली होती तुम्ही ड्रायव्हरच बोलत आहे ना मी किती वेळची इथे इटापी लेआऊटच्या पाटीजवळ उभी आहे अर्धा तास झाला मी तुमची वाट बघत आहे तुम्ही सध्या कुठे आहेत आणि तुम्हाला किती वेळ लागणार आहे लवकरात लवकर या मी खूप वेळची वाट बघत आहे